सर मी सध्या रेल्वे प्रवास करत आहे कोल्हापूर ते सांगली असा या प्रवासादरम्यान जी ट्रेन आहे ही सांगलीपर्यंत किती वाजता पोचेल याविषयी मला माहिती हवी होती दुसरी गोष्ट म्हणजे की रेल्वे किती स्टॉप घेते आणि तो कालावधी किती असतो याविषयी मला माहिती हवी होती सध्या आरक्षण कोणत्या पद्धतीचं उपलब्ध आहे याविषयीसुद्धा मला तुम्ही सांगू शकता रेल्वेचा जो प्रवास आहे तर तो मी पहिल्यांदाच करतो आहे त्यामुळं रेल्वे आरक्षणाविषयी मला काहीच माहिती नाही मी आरक्षण जे केलं आहे तर ते सत्यप्रित झालं आहे का याविषयी मला सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की रेल्वेचा जो प्रवास आहे यामध्ये पूर्ण सीट आम्हाला मिळते की फक्त बसण्यासाठी जागा मिळते याविषयीसुद्धा सांगा मला खात्री आहे तुम्ही ह्या विषयी मार्गदर्शन कराल शिवाय प्रवासामध्ये आरक्षण केल्यावरती किती रुपये जास्त चार्ज केले जातात किंवा किती रुपये जास्तीचे घेतले जातात आरक्षण रद्द करायचं असेल तर ते विलंब शुल्क असते की त्यातील काही पैसे कट होऊन मला मिळतात जर मी आरक्षण रद्द केलं तर तुम्ही मला मी दिलेल्या रकमेपैकी किती टक्के रक्कम ही कपात करता आणि किती टक्के रक्कम मला मिळते याविषयी आपण सांगितलं तर बरं होईल जेणेकरून मला माझं नुकसान होणार नाही शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे की रेल्वेचा प्रवास माझा सुखकर होईल याच खेरीज आपली जी सेवा आहे तर ती मला वापरण्याची संधी मिळेल आपल्याविषयी चांगला अभिप्राय माझं होई माझा होईल याविषयी मी ही सगळी चौकशी करत आहे तर कृपया याविषयी मला मार्गदर्शन करावं समजा मी एकटा आत्ता प्रवास करतो आहे पण माझ्यासोबत एखादी व्यक्ती वाढली तर त्या व्यक्तीचं मी ॲडवान्स बुकिंग किंवा आरक्षण बुकिंग करू शकतो का चालू ट्रेनमध्ये समजा एखादा व्यक्ती तिकिटाशिवाय चढला असेल गडबडीच्यावेळी तर त्याचं देखील तिकीट कसं काढावं आणि दंडापासून कसं वाचावं या विषयी मला थोडंसं मार्गदर्शन करावं असं मला वाटतं आहे